भारतातील कलांच्या कोणत्या शैली लुप्त होत चालल्या आहे तर त्यातील उदाहरणार्थ तेलंगणातील चेरियाल गुंडा गुंडा चेरियाल गुंडाळ्या कर्नाटकातील चित्तार पश्चिम बंगालमधील ढोकरा राजस्थनातील कवड आंध्र प्रदेशातील लेतर पपेट लेदर पपेट कच्छचे रोगन यासारख्या लोककला लोककला ज्या आत्ता लुप्त होत चाललेल्या आहे यांचा सांस या कलांना टिकवून ठेवणे आवश्यक आहे कारण त्या केवळ सांस्कृतिक वारसा असून नसून तर कुटुंब वेगवेगळ्या कुटुंबाच्या म्हणजे तिथल्या सामाजिक जीवनाच्या रोजगारातलं एक साधन देखील आहे त्यामुळे जसे चेरियाल हे जर तेलंगणातील चेरियाल गुंडाळ हे जर बघितलं तर हे पारंपरिक खेळणी प्रकार त्यामुळे तेथील लो लोकांना हातमाग हातमागाच्या मधून रोजगार निर्मित त्यानंतर क चित्तार हे कर्नाटकातील पारंपरिक चित्रकला शैली आहे तर ढोकरा ही ढोकरा जी पश्चिम बंगालमधील असून जी धातूंची कलाशैली आहे विविध धातूंना यामध्ये आकार दिले जातात तसेच कावड हे राजस्थानमधील लाकडी खेळण्याची लाकडी खेळणी बनवली जाते यापासून आणि हे खूप प्रसिद्ध कला प्रकार आहे तिथला त्याचबरोबर लेदर पपेट जे मी आंध्र प्रदेशमधले सांगितले तर हा कटपुतलीसारखा प्रकार आहे हा आपल्याला राजस्थानामध्ये पण पाहायला मिळतो वेगवेगळ्या क्षेत्रात पाहायला मिळतो पण हा लेदर पपेट एक वेगळा प्रकार आंध्र प्रदेशमध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे त्यानंतर रोकड रोकड हे कापडा व रंगकाम केल करण्याची पारंपरिक कला आहे जी गुजरातमधल्या कच्छ भागात आपल्याला बघायला मिळते जर हे टिकून ठेवण्याची गरज का आहे तर यामुळे आपल्या सांस्कृतिक वारसा जतन जतन केल्या जाऊ शकतो आणि यामुळे आपल्याला आपल्या इतिहासातल्या वेगवेगळ्या गोष्टींची ते कशा पद्धतीनं आतापर्यंत आपण जपून ठेवले आहेत किंवा ते ती कशा पद्धतीनं बनवले जाते या संदर्भातली माहिती आपल्याला मिळू शकते त्याबरोबर हा भाग फक्त लोकांचं लोकांचे मनोरंजनच नाही करत म्हणजे मनोरंजनच नाही करत तर तर यामुळे तिथल्या कलाकारांना त्या गोष्टी बनवणाऱ्या लोकांना रोजगारसुद्धा प्राप्त होते आणि यामुळे त्यांची आर्थिक प्रगती साधण्यास मदत होते त्यानंतर कलात्मकतेमुळे तेथील लोकांना या गोष्टी कला ह्या सर्व प्रकारामुळे प्रोत्साहन मिळते आणि आपल्या भारतीय संस्कृतीला आणखी प्रोत्साहित करण्यासाठी वाव मिळतो